मी बँकेची कर्मचारी नाही तरी पण मला माहिती आहे की जे सर्वसाधारण जे आपल्याजवळ असतं तर व ए टी एम कार्ड अस पासबुक असणे हे ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्याजवळ पाहिजेच आणि ए टी एमचा नंबर वगैरे कोणाला शेअर नाही करायचा त्याच्यामधून ते पैसे वगैरे काटले जातात आणि होय आपल्या पासबुकामधले पण नंबर सांगायचा नाही तोही आपल्याजवळच पाहिजे आणि या जे आहे ब विमा वगैरे हे काढलंच गेले पाहिजे कारण की ते आपल्याला नंतर कामी येतात